आमच्या गावात असं तर काही नाही आहे पण ज्यांना कबड्डी खेळायला लहान मुलांना शिकवतात त्यांना एक मस्त ग्राउंड बनवलेलं आहे तिथे माती टाकले आहे त्यांना लागलं नाही पाहिजे म्हणून तिथे गादी टाकलेले आहे तर त्या मुलांना शिकण्यात जर कोणाला काही झालं तर ॲम्ब्युलन्स आ आहे तिथे खूप छान आहे तसे आमच्याकडं क्रिकेट आणि कबड्डी आणि खो खो चालते बाहेरून खूप साऱ्या टीमा येतात तर लोक लोक खूप पाहायला येतात